तर खेळणारे खेळ म्हणजे मी खेळते ते म्हणजे क्रिकेट बॅटमिंटन आणि काय फुटबॉल पण खेळते फुटबॉल मला तेवढासा येत नाही पण जरा जरा मी ट्राय करत असते मला माझा भाऊ शिकवत असतो तसं मी खेळत असते तर जास्त तर खेळते मी क्रिकेट क्रिकेटमध्ये मला पण ते काय जास्त येत नाही पण येतं जरा जरा जरा जरा म्हणजे मला जास्त तर बॉलिंगच येते बॉलिंग करताना मला मजा येते तर मी ते कुठे खेळते कुठे खेळते म्हणजे जर आम्ही सगळी गावा जेव्हा जमतो सुट्टीत तेव्हा सगळे गावातले मित्र मैत्रिणी असतात तेव्हा आम्ही बस दुपार रात्रभर ते खेळतच असतो इकडे तिकडे धावत असतो पण त्याच्यातच आम्ही क्रिकेटच खेळत असतो खेळताना खरंच खूप मजा येते आणि खेळताना कधी कधी त्यांचे म्हणजे आमचे पेरेंट्स पण येतात खेळायला असे आम्ही मजा करत असतो बहुतेक तर जास्त आम्ही मळ्यात खेळतो मळ्यात किंवा कोणाच्या तरी दाराच्या समोरच खेळतो जिकडे जागा मोठी असेल तिकडे आम्ही खेळतो पण बहुतेक वेळा तर आम्ही मळ्यातच असतो सगळेजणं खेळतच असतो पण जर आम्ही जेव्हा आम्हाला सुट्टी नसते तेव्हा आम्ही तर जेव्हा म्हणजे आम्ही सिटीत असतो तेव्हा सोसायटीच्या तिकडेच आम्ही खेळतो तेव्हा मला माझ्यासोबत माझा भाऊ असतो आणि कधीतरी माझे पप्पा असतात जर त्यांना टाईम असेल तर ते पण खेळतात माझ्यासोबत तर असे आम्ही सगळीजणं जमून खेळतच असतो बॅटमिंटन पण मला आवडतं खेळायला पण बॅटमिंटन खेळताना प्रॉब्लेम असा येतो तो म्हणजे हवा हवा येत राहते त्यामुळे ते काय खेळायला काय मजा येत नाही परत मला असं जास्त खेळायला येत पण नाही पण हां पण जास्त तर हवा हवाच प्रॉब्लेम असते मग आम्ही खेळताना इकडे जेव्हा आम्ही गावात जमतो तेव्हा खेळताना ती हवा खूप असते खूप म्हणजे खूप असते गावात खूप हवा असते मजा पण येते एका टाईमला पण जास्त हवा असल्यामुळे ते काय खेळण्यात काय मजा येत नाही प तरी पण आम्हाला खेळायला आवडतं जे माझ्या मित्र मैत्रिणी त्यांना तर खूपच आवडतं मग आम्ही जेव्हा बॅटमिंटनवर फोकस करायला जातो तरी पण मग मी खेळतो पण हवेमुळे जर आमचं काहीतरी अडत असेल तरी पण आम्ही कसे तरी मार्ग शोधून खेळतच राहतो आणि काय सांगणार आणि आहे ते म्हणजे फुटबॉल फुटबॉल मला खेळायला आवडतं पण फुटबॉलमध्ये जो आहे नेमार त्याच्यामुळे ॲक्चुली मला फुटबॉल बघायला आवडतो तो खरंच खूप चांगला खेळतो त्यामुळे मी पण ट्राय करत असते त्याच्यासारखा खेळण्याचा पण तेवढं काय जमत नाही नाहीच जमणार कसं काय जमेल हां मग आम्ही असं खेळतच राहतो